मी रिअल मी नॉरजो ट्वेंटी प्रोमध्ये सहा पॉईंट पाच इंचचा फूल स्क्रीन डिस्प्ले बघितलेला आहे तसेच स्टोरेजला मायक्रो एस डी कार्डच्या मदतीने आपण ते स्टोरेज वाढवू शक वाढवता येऊ शकते त्याचप्रमाणे फोनमध्ये मीडिया टेन हीलिओ जी नाईंटी फाईव्ह गेमिंग प्रोसेसर पण दिलेला आहे फोनमध्ये अठ्ठेचाळीस मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरासोबत कॉड रिअर कॅमेरा सेटप पण दिलेला आहे तसेच सेल्फीसाठी सोळा मेगापिक्सलचा एन डिस्पले कॅमेरा पण दिलेला आहे तसेच फोनमध्ये ड्युएल सिम व एक मायक्रो एस डी स्लॉट दिलेला आहे तसेच अँड्रॉइड दास दहा बेस्ट रिअल मी युनाए वर काम करतो तसेच फोनला पावर देण्यासाठी पंचेचाळीसशे मेगापिक्सल बॅटरी आणि पासष्ट वॉट सुपर डॉट चार सपोर्ट करतेल कर करत आहे त्याचप्रमाणे ह्या फोनमध्ये मीडिया टेन हिलिओची एटी फाइव प्रोसेसर दिलेला आहे त्याचप्रमाणे त्याचे फीचर्स पण चांगलेले आहे आणि त्याचे ॲप्स पण खूप चांगले आहेत जे सोप्या पद्धतीने आपण हाताळू शकतो आणि सेटींग जी आहे ती खूप चांग सोप्या पद्धतीने आपल्याला हाताळता येईल अशा पद्धतीने सेटप केलेला आहे सेटिंगला आणि फोनला जे आहे चार जीबीजी रॅम प्लस पासष्ट टी बी व एकशे अठ्ठावीस जी बी इंटर्नल स्टोरेजचा लॉन्च केलेला आहे तसेच फोनला पावर देण्यासाठी यात सिक्स थावजंड एम पी बॅटरी दिलेली आहे आणि अठरा वॅट टाईपची पीक चार सपोर्ट पण करते आणि त्याचे फीचर्स चांगले आहेत तसेच त्याचप्रमाणे त्याचा बॅटरी बॅकप चांगला आहे आणि त्याचा फ्रंट ॲन बॅक कॅमेरा तो पण सुद्धा क्लिअर क्वालिटीसुद्धा देते आणि फोनमध्ये अठ्ठेचाळीस मेगापिक्सलचा एम आय प्रायमरी कॅमेरा ट्रिपल रिअल कॅमेरा म्हणून सेटप दिलेला आहे असे मी काही पॉजिटिव पॉईंट्स जे बघितले या रिअल मी नॉरजो ट्वेंटी मोबाइल्समध्ये